आर्ट सामग्री मुख्यतः मला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोनीही ऑपशन्स अव्हेलेबल आहेत खरेदी करण्यासाठी पण पर्टिक्युलरली जर मला मोठया बल्कमध्ये जास्त प्रमाणात जर सामग्री खरेदी करायची आहे तर मी ऑनलाईन हे ऑपशन चुस करेल कारण त्यामध्ये बरेच ऑपशनस मला अव्हेलेबल असतात किंवा जास्त मला डिस्काउंटेड रेट्समध्ये सुद्धा सामग्री मिळून जाऊ शकते आणि मिळते त्यामुळे मी आर्टसच जे मोठ्या प्रमाणावर मला सामान खरेदी करायचं आहे तर मी ऑनलाईन हे ऑपशन चुस करते आणि जर छोटं मोठं काही आणायचं आहे किंवा कमी गोष्टी मला खरेदी करायचे आहेत किंवा मला कंपॅरिजन करून खरेदी करायची आहे तर त्यावेळी मी ऑफलाईन म्हणजेच दुकानात जाऊन परचेस करते